आपण काम करताना संघर्ष विदाउट संघर्ष कुठलंच काम नसतंय आता संघर्ष करत करतानाच काम तुम्हाला क्लिअर करता येईल आता तुम्ही एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग जर घेतलं कुठलं काम कसं करायचंय ट्रेनिंग वेगळी गोष्ट राहते आणि प्रॅक्टिकल वेगळी गोष्ट राहते तर ज्या वेळेस आपण काम सुरू करतो त्या वेळेस आपण प्रॅक्टिकल करतो तर ते प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही कसल्या प्रकारे काम करता ज्यावेळेस तुम्ही स्वतःला त्या कामामध्ये पूर्ण प्रकारे झोकून देता त्यावेळेस ते काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता कसलंही काम राहो कुठलंही काम राहो शिकण्याचं किंवा शिकवण्याचं हे दोन्हीही काम शिकता शिकता होते आता ते कसे हाताळायचे आपल्यावर डीपेंड राहते कुठलं काम कठीण राहते कुठलं सोपं राहते परंतु आपण असं म्हणू शकत नाही की हे काम सोपं होतं की ते कठीण होतं कुठलंही काम सोपं असो किंवा कठीण असो मग आपण पूर्ण मग्न होऊन जर ते काम करतो तर ते चांगल्या प्रकारे केलं जाईल आणि चांगल्या कामाचं जे आपल्याला योगदान राहील जे आपल्याला बक्षीस राहील बक्षीसरूप म्हणजे काय होते जे काम चांगलं करत असताना त्याच्यातून येणारी जी मिळकत आहे तीच एक प्रकारचं बक्षीस आहे तर बक्षीस तुम्हाला चांगलं जर हवं असेल तर त्या कामाशी तुम्हाला संघर्ष करून त्या कामावर विजयी व्हावं लागेल जर विज विजयी आपण होतो त्याच वेळेस आपल्याला बक्षीस मिळते धावणारा प्रत्येक व्यक्ती रनिंगमध्ये पहिला येत नाही परंतु जो शेवटी येतो याचा अर्थ हा नाही की तो हरला शेवटी येणारा पण जो स्पर्धक राहते त्यानी प्रयत्न केला म्हणजे पुढच्या वेळेस तो त्या रनिंगमध्ये एक नंबर येऊ शकतो